हां नमस्कार

ह मी दत्त ॲग्रो एजन्सीमधून बोलतो हा तर साहेब ते तुमचं ते रोटायडरसाठी एक रिक्वायरमेंट आली होती माझ्याकडे तर त्या संदर्भात बु तुम्हाला वेळ आहे काय काय पाहिजे म्हटलं होतं साहेब तुम्हाला हं हं हं हं हं हं हा हो बरोबर आहे बरोबर आहे तर तुमचा ये आता पराठीचा सवाबिवा किती राहते तर आपल्याजवळ मस्त एक ते शक्तिमान कंपनीचं एक रोटावेटर आलेला आहे आणि त्याच्यावर कसं आहे गव्हर्मेंटची सबसिडी पण आहे ह सबसिडी मला वाटते बहुतेक चाळीस टक्के आहे कायतरी हो हो पहिले तुम्हाला सर्व रक्कम भरावं लागेल आणि रक्कम भरल्यानंतर तुमचे गा म्हणजे शेताचा सातबारा आणि त्याच्यानंतर काय म्हणते बरं त्याला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक डिटेल्सचं स्टेटमेंट बँक डिटेल्सचं सर्व माहिती ते तुम्ही आमच्या शा आमच्याकडं जमा करून द्या तर आम्ही त्याला ऑनलाईन क्लेम करतो तुमच्याजवळून जे रक्कम येईन पहिले आम्ही ते जमा करून घेऊ किंवा किंवा समजा त्यांचं अप्रुवल आलं गवर्मेंटचं का बा हे म्हणजे कारण की अनुदान जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होते किनई हां तर मग आलं का आम्ही तुम्हाला तशा सूचना देऊ नंतर ती आम्हाला त्याची स्टेटमेंटची लिस्टच येते त्याच्यातून माहीतच पडते का बा यांना एवढं अनुदान जमा झाला आहे तर त्याच्या पहिले फक्त तुम्हाला तेवढं हे करावं लागते तुम्हाला जर वेळ असला तर तुम्ही या एखाद्या वेळेस दुकानावर आपल्या शॉपवर ते डिझेलवरच चालते म्हणजे ते आपलं हो डिझेलवरच चालते ते आपलं हे आहे ना आणि गरूड नावाचा आम्ही नवीन एक हे आला आहे पंप असते आपला आणि ते जे तुम्ही रोटावेटर जे बोलले किनई ते आपलं टॅक्टरवरले जे अटॅच करून आपल्याला हे करावं लागते टॅक्टरच्या माध्यमातून आणि तेही आहे ना हँडल रोटावेटर नावाचं तोही प्रकार आहे तेही ते आहे ना तेही आहे आपल्या जवळ ते तेही आ ते तेही आहे तेही आपल्या एजन्सीत आहे आणि त्याला तो सात टक्के अनुदान आहे हो हो हो हो बिनधास्त या तुम्ही आणि माझ्याजवळ काही डेमोचे फोटो वगैरे आहे तेसुद्धा मी तुम्हाला वाटलंस तर तुमच्या ह्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्हाला सेंड करेल तुम्ही तुम हो हो तुम्ही ते पाहा जा आणि मग त्या हिशोबानं मला तुम्ही कळवा वाटलंस तर एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष चालू राहते त्या वेळेस आपण तिथं जाऊ हां हां हो चालते चालते तुम्ही ठरवा नेमकं कोणतं घ्यायच आहे मी तुम्हाला सर्व माहि माहिती देतो आणि जेवढं होईल तेवढं सहकार्य माझ्यातर्फे करतो ठीक आहे ठीक आहे हो रविवार नाही रविवारी या ना तुम्ही मला फोन करा फक्त यायच्या अगोदर मी करतो व्यवस्था काही प्रॉब्लेम नाही ठीक चालते चालते ठीक ठीक आहे धन्यवाद